हां हां बोल ना अरे एकदम बर आहे तू सांग तुझा खूप टाईमानी कॉल आला हां ठीक आहे ये आत्ताच रिसेंटली हा मी पण आजच पाहिली वाटतं आत्ता ती रिटन बोल ना त्याआहे ना खूपच लकी क दिले यार मतलब इतकं लाईफच्या रिलेटेड पण दिलं आहे हे मधल्या चं मधलं एक रिलेटेड आहे कसं काय फोकस करायचं मिन्स त्यामध्ये एकच गोल दिला आहे की तुम्ही स्टडी करा पण असा करा की जसं की आज तुमच्या पाठी सक्सेस यायला पाहिजे नाही म्हणा सक्सेसच्या पाठी पा तुम्ही पळा

हं हां पण त्यामध्ये मेन मेन जो कॅरेक्टर आहे ना आमीर खानचा तो खूप आवडला मला त्यांनी मतलब खूप चांगलं एक पिच्चर एक खूप पॉप्युलर आहे म्हणलं तर या सगळ्यांचं या जनरेशनचे पोरं आहेत ना त्यांना हा पिच्चर बघायला पाहिजे पीकेमध्ये पण त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे पीकेमध्ये पण देवाधर्माच्या रिलेटेड सांगितलं आहे की बाबा तुम्ही देवाधर्मामुळे काय करता

हां हां

हां आता इतक्यावर रणबीर कपूरची आली पिच्चर ॲनिमल करून त्यामध्ये पण त्यांनी त्याच्या पप्पासाठी मतलब किती मतलब इमोशनल दाखवले आहे बाबा मतलब माझा बाप माझ्यासाठी खूप किती खूप काय भले त्यानी भले एका रिलेशनसाठी मतलब पहिले तो रिलेशन ए महत्वा त्याच्या पप्पाला हे करतो तो रिलेशनला मानत असतो त्याच्यामुळं मग बापाला नाही करू शकत पण बॉबी देवलचं तुला असं नाही वाटत बॉबी देवलचं खूप नंतर एंट्री झाली या मुव्हीमध्ये आणि बॉबी देवल हां अठरा मिनिटाच्या रोलमध्ये त्याचा जो एक सॉन्ग आणि मध्ये आणि तो डान्स त्याने जे केला आहे ना त्याने खूप चांगलंच केला आहे पण मी असं आहे पण मी असं ऐकलं आहे पण मी असं ऐकलं आहे त्याला भेटत नव्हतं काहीतरी मतलब मग सलमान खानच्या थ्रू तो आत आला

मला ह्याचा आवडता अॅक्टर हीरो जो आहे ना आपला शाहरुख खान आता सगळ्यांच्या दिलावर तोच छातो आहे चालेल मग भेटू केव्हा चालेल ठीक आहे हां